हॅलो चालुक्य रेस्टॉरस् मी सकाळी दहा वाजता तुम्हाला ऑर्डर दिली होती पनीर आणि रोटीची ती पूर्ण झाली आहे का किती वाजेपर्यंत होईल पूर्ण झाली असेल तर तुम्ही माझ्या पत्त्यावर पाठवाल का कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता आहे चाळीस लोकांचं जेवण आहे चाळीस लोकांसाठी पनीर आणि रोटी तुम्ही माझ्या पत्त्यावर पाठवून द्या जेवण आम्ही संध्याकाळी साधारण सात वाजेपर्यंत वाढू त्या आधी एक पंधरा मिंटं तुम्ही माझी ऑर्डर पूर्ण करा आणि माझ्या पत्त्यावर पाठवून द्या ओके चालेल बरं